एक हफ्त्याअगोदर मी सेलमधलनं फोन घेतला होता ते तो फोन मला खूप कमी रेटमध्ये पडा पडला आणखी त्याची कॉलटी पण खूप छान होती आणखी ते दिसायला पण खूप छान होतं त्याची रोम रॅम जी बी पण खूप जास्त छान होती त्याचं त्याचं दिसायचं मॉडल वगैरे पण खूप चांगलं होतं त्याचे फीचर्स पण बघितले मी फीचर्स पण छान होते त्याची पिच्चर कॉलेटी पण छान होती बॅटरी बॅकअपही छान होता आणखी त्याच्या त्यामध्ये असं डिफरंट डिफरंट कलरस पण होते तर त्यामध्ये मी स्काय ब्लू कलर घेतला ते उजेडांमध्ये वेगळा दिसते आणखी अंधारामध्ये वेगळा कलर दिसते तर तो खूप जास्त मला अ आवडला आणखी तो फोन तर मला असं वाटते की जास्तीत जास्त वीस वीसेक हजाराचा असेल पर मला ता त्या सेलमध्ये दहा हजारामध्ये पडला तर म्हणून मला ते खूप जास्त आवडला